मला आवडणारे खूप लेखक आहेत पण आवडते म्हणाल तर मला वपू काळेंचं लिखाण खूप आवडतं त्या लेखकाची म्हणजे ब बरेच त्यांनी वेगवेगळे कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत खूप काही लिखाणं आहेत पण त्यातल्या त्या त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य म्हणजे मला त्यांच्या लिखाणात खूप तत्त्वज्ञान मिळतं अणि ते तत्त्वज्ञान म्हणजे ते सहज भाषेत जे तत्त्वज्ञान त्यांनी जे सांगितलेलं आहे ते बऱ्याचदा आपल्या जीवनाला जीवनात म्हणजे आपल्याला ते जाणवत राहतं रिलेट करतं आपल्या जीवनासाठी त्यामुळे मला त्यांचं लिखाण जास्त आवडतं त्यांचं अजून एक पुस्तक मला आवडतं की आपण सारे अर्जुन नावाचं एक पुस्तक आहे त्यांचं ते पुस्तक इतकं सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यावर आहे ना त्यातला एक आणि एक प्रसंग जो आहे ना तो आपण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात येऊन जाणारा किंवा येऊन गेलेला असाच प्रसंग आहे इतकं बारकाईने सर्वसामान्य माणसाच्या बाब माणसाचं निरीक्षण करून त्यावर लिहिणं हे खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं त्यामुळे त्यांच्या लिखाणाबद्दल मी म्हणजे खूप अशी प्रभावित आहे त्यांच्या लिखाणामुळे आणि मी म्हणजे कॉलेजच्या जीवनापासून माझ्या त्यांचं लिखाणं वाचत आलेली आहे त्यांची किती कवडसे म्हणून नका ही वाट एकटीची म्हणून नका अशी भरपूर पुस्तकं कादंबऱ्या मी वाचल्यात आणि त्यातून प्रत्येक पुस्तकातून काही ना काहीतरी मिळालेलंच आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या काही ऑडिओ कॅसेटही आल्यात व्हिडिओ कॅ ॲडिओ ऑडिओ कॅसेट सि डीज आल्यात त्याही खूप मी नंतर ऐकल्यात म्हणजे वाचण्याच्या ऐवजी ऐकला तो ऑडिओचा अनुभवही मला खूप समृद्ध करून गेला आणि पुनरावृत्तीचा आनंद मिळाला